हॅलो हां नमस्कार किणी साहेब नमस्कार आत्ताच आम्हाला कळालं की पेंटिंगमध्ये तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे त्यामुळे आम्हाला मला ऐकून मला खूप आ आनंद झालेला आहे त्या म्हणजे संदर्भात तुम्हाला आम्हाला विचारायचं आहे की वर्ल्ड रेकॉर्ड बनल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आहे ह्यान ह्यानंतर तुम्हाला ही कलेची जी आवड जी आहे ती केव्हापासून निर्माण झाली

हं अरे वा तुमची कथा मला एकदम रंजक पद्धतीने वाटते एकदम की तुम्ही ज्याकडे कलेकडे वळलात आणि गाव ग्रामीण भागातून तुम्ही ती कला निर्माण केली ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे यामध्ये हो तुमचं हे यश तुमचं हे यश हे दीपस्तंभासारखं दिसते आहे तर तुमची प्रेरणा घेऊन इतर बाकीचे सुद्धा विद्यार्थी तुमचे हे सुद्धा प्रेरणा घेतली आणि त्या कलेकडे वळलेले असतीलच याची मला कल्पना आहे धन्यवाद आपण ना आपल्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल